मी जे शर्ट मेशोवरून बोलावलं होतं ते मला खूप आवडलं होतं मी ते ट्रायसुद्धा केलं एक दिवस घातलं आणि नंतर मी ज्या ते धुवायला टाकलं धुवायला टाकल्यानंतर त्या शर्टचा कलर पूर्ण निघून गेला त्याचे दोरेदोरेसुद्धा निघाले मला अगोदर वाटलं होतं खूप छान मटेरियल आहे पण ते चांगलं नव्हतं मटेरियल आणि धुतल्यानंतर ते एकदम शर्ट असा आटून गेलं म्हणजे डबल जेव्हा मी शर्ट ट्राय केलं त्या वेळेस ते आखूड झालं